बचत गट एक चांगला पर्याय आहे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारण एक तर त्यांची स्वतःची ओळख बनते त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या मनाप्रमाणे काम करू शकतात फ्री राहून काम करू शकतात स्वतंत्रपणे काम करू शकतात कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावर जास्त प्रम प्रमाणात नसतं आणि शक्यतो अशीच कामं बचत गटामध्ये निवडली जातात जी महिलांना करता येतात त्याच्यामुळे माझं खूप छान मत अहे महिलांच्या बचत गटापदत बाबत महिलांच्या रोजगारांच्या खूप चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत म्हणजे तसं बघाल तर बाहेरचं वातावरण पण थोडंसं सेफ होतं आहे किंवा गव्हर्मेंट पण खूप जास्त प्रकारे सरकार खूप जास्त उपक्रम राबवत आहे त्याचप्रमाणे जर एखादी महिला घराच्या बाहेर जाऊन काम करण्यासाठी तयार नसेल किंवा तिच्या घरून पर्मिशन नसेल तर मग आता फ्रीलॅन्स म्हणून एक ऑप्शन आहे जिथून त्या मोबाईलवरून काम करू शकता ॲफ्लेट मार्केटिंग म्हणून पण एक पर्याय आहे तिथून पण करू शकतात फ्रिलॅन्सींगमध्ये तर खूप जास्त पर्याय आहेत जसं ग्राफिक डिजायनर वेब डिजायनर असू शकतं तेवढं नसेल तर तुम्ही ट्रान्स्लेटर म्हणून पण काम करू शकता किंवा टायपिंग करण्याचं काम करू शकता किंवा एखादी गोष्ट समजवण्याचं काम करू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत महिलांसाठी ज्या करू शकतात किंवा मग मी म्हणेन जर तुमी खाद्यपदार्थांच्या निगडित व्यवसाय केलात तर आत्ताही भारतामध्ये जवळपास ऐंशी टक्के घरांमध्ये फक्त महिलाच जेवण बनवतात पण आपण बघू शकतो की कोणत्याही ठिकाणी मोठे मोठे शेफ जे आहेत ते जेन्टसच आहेत इंड भारतामध्ये पण तर मी म्हणेन की तो एक छान ऑप्शन असू शकतं कारण महिलांकडे ती एक खाद्यपदार्थांमधली किंवा स्वयंपाकामधली एक वेगळी वेगळेपणा असतो आणि त्यांना त्याच्यात सगं लगेच समजून घेता येतं त्याच्यामुळे मी असं म्हणेन की महिलांच्या रोजगारामध्ये खाद्यपदार्थ खाद्य पदार्थांमध्ये जर त्यांना इंटरेस्ट असेल किंवा काही थोडंसं आवडत असेल बनवणं तर त्यांनी तिथे त्यांचं करिअर करावं